लॉकडाऊनमध्ये आम्हाला बाहेर कुठेही जाण्यास काम नव्हते लॉकडाऊन म्हणजे घरातून कुठे कुठेही बाहेर जाण्याचा मार्ग नाही म्हणजे फक्त घरात थांबणे म्हणजे मग मग घरात थांबल्यावर मग जेवण कुठून करणार बनवणार कसे तर कधीकधी माझी आई घरी नाही राह्यची त्यामुळे मा त्यामुळे मा आम्हाला स्वैंपाक करायचे करणं पडायचे माझे माझे वडील शे शे शेतात जायचे त्यामुळे मला मला मला स्वतः स्वयंपाक कराय स्वयंपाक करायचे पडायचे मग मी आणि मला जास्त काही नाही पण अंड्याची चटणी बनवायचो मी अंड्याची चटणी